मी प्रवासी बसने नेहमीच प्रवास करतो म्हणजे पूर्वीपासून करत आलो आहो अजूनही जी आपल्या लाल डब्याच्या गाड्या आहेत त्यांचे सीटस् वगैरे बरोबर नसतातच आणि त्यांचे हँडल्स वगैरे पण तुटलेले असतात हा पण आता प्रवासी बसमध्येपण काही एशियाड शिवनेरी वगैरे चालू झाल्यात त्याही त्या जरा चांगल्या क्वालिटीच्या आहेत पण जे लाल डब्याच्या गाड्या आहेत म्हणजे जुन्या गा जुन्या बसेस आपल्या त्या त्या एकतर त्या डिझेलवर चालतात जर आपण पुढे उभं राहिलं तर त्याचा जो इंजिन असतो त्या इंजिनचा एवढा आवाज येतो की तो काहीकाही वेळेस असह्य होतो आणि ड्रायवर्स पण नीट चालवत नाहीत गाड्या कशीही रेमटवतात आणि जे रस्ते पण बरोबर नसल्यामुळे प्रवाशांचे भरपूर हाल होतात आणि खिडक्या जर म्हटलं तर खिडक्या असून नसल्यासारख्या आहेत काही त्यांचा आवाज एकतर एवढा येतो किंवा एकतर त्या तुटलेल्या असतात किंवा असल्या तरी खड खड खड खड खड खड असा आवाज कंटिन्युअस येत राहतो थंडीच्या दिवसांमध्ये थंड वारा आतमध्ये येतोच कितीही खिडक्या बंद ठेवल्या तरी पावसाळ्यामध्ये पाणी पूर्ण अंगावर येतं म्हणजे अशा कंडिशनच्या त्या खिडक्या असतात तर बसनी म्हणजे मला नेहमीच जवळपासच्या गावामध्ये जायचं असेल नातेवाईकांना भेटायला वगैरे तर एस टी बसचाच वापर करायला लागतो त्यामुळे ह्या सुधाराव्यात किंवा सर्वच बसेस शिवनेरीसारख्या असाव्यात असं मला वाटतं